खरंतर भारतातील आरोग्यसेवा अत्यंत उच्च दर्जाची आहे सतत नवनवीन संशोधन त्यामध्ये होत असतं भारतामध्ये बुद्धिमत्तेची कमतरता कधीच नव्हती आणि नसणारही आहे त्यामुळं अद्ययावत तंत्रज्ञान भारतामध्ये उपलब्ध असणारच आहे वैद्यकीय सेवेला समाजसेवेची जोड दिली तर वैद्यकीय पायाभूत सुविधा अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतील फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती मात्र हवी राजकारणी लोकांनी स्वतःचा स्वार्थ न पाहता आपण समाजाचे रक्षक आहोत पालक आहोत ही भावना जर अंगी बाणवली तर त्यासारखं दुसरं सुख नाही भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचं गलिच्छ राजकारण हेच सगळ्या प्रश्नांचं मूळ कारण आहे आजही अनेक वैद्यकीय तज्ज्ञ अतिशय अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये अत्युच्च अशी कामगिरी बजावत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळायला हवं त्यांच्या अडचणींचा प्रामुख्यानं विचार व्हायला हवा त्यांना सोयी सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणं खूप खूप गरजेचं आहे